आपल्या राज्यात पर्यटकांसाठी बघायला भरपूर आहे मुंबई मुंबई शहरामध्ये तर भरपूरही खेळ असतात तर आपण बघितलं तर मरीन ड्राईव्ह असेल गेट ऑप इंडिया असेल या टूखाने भरपूर लोक असतात जे आपले एक प्रयोग करून दाखवतात त्याच्यामुळे पर्यटकांना त्याच्यामुळेही भरपूर असतात आणि त्यामध्ये लोकांनाही चांगलं हे वाटतं तसंच महाराष्ट्रामध्ये खेळ म्हटले की कबड्डी खो खो झालं क्रिकेट झालं जर क्रिकेट बघायचं असेल तर मुंबई महाराष्ट्रामध्ये वानखेडे श्टेडियम आहे तिकडं मोठ्याप्रमाणे क्रिकेट होत असतात आणि जिल्हा जिल्ही स्पर्धा होत असतात जशी सर्कर झाली सर्कसमुळे लोकांना खूप हसायला व गंमत व मजा मिळते त्याच्यामध्ये लोक खूप आनंद होतात आनंद होतात आणि खूप त्यांना एन्जॉयमेणही भेटते तसंच राज्यातील पर्यटकांना ए एकदम लोकप्रिय मनोरंजन तर उप उपयोग आणि खेळ असे आरामदायक बघायला भेटतात व त्याच्यासाठी त्यांना ठिकाण ही योग्य महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे